आमच्या नांदेड शहरामध्ये बाईक विक्री दालनाचे खूप सारे ऑप्शन ॲवेलेबल आहेत माझी स्वतःची गाडी ब बुलेट रॉयल एन्फिल्ड कंपनीची आहे ते आम्ही नांदेडमधून घेतलं होतं आणि इथं सर्व कंपनींचे विक्री दालने आहेत आणि इथे त्या गाड्यांना विमा आणि तेलपाण्याची सुविधा पण खूप सारी आहे आमची नांदेड सिटी हे टीयर थ्रीमध्ये येते त्यामुळे सर्व कंपनींचे विक्री दालने इथे आहेत आणि विमा तेलपाण्यांच्या सुविधा कशा खूप साऱ्या आहेत आणि गाडी घेताना तुम्हाला विमांचे ऑप्शन विमा कंपन्याचे खूप सारे ऑप्शन ॲवे्लेबल आहेत आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी जसं की आणि आमच्या इकडे तेलपाण्याची पण काही कमी नाही सर्व गोष्टी चांगल्या आहेत आणि सुरळीतपणे होऊन जातात आणि कोणत्या पण दुसऱ्या शहरात जायची गरज नाही आम्हाला तेलपाण्यासाठी किंवा विमातसाठी किंवा शोरूमसाठी